अमरावती जिल्ह्यातील आम्ही म्हाडा कॉलनी येथे राहतो इथे ल्या लो लोडशेडिंगचा खूप त्रास होत आहे पावसाळ्यामुळे इथे लाईन खूप जाते आम्हाला लाईन मिळत नाही व पावसाळ्यात प्राण्यांचा पण त्रास होतो इथे आजूबाजूला जंगल असल्याकारणाने विचूकाटा म्हणजे साप बिच्छू येण्याची भीती आहे म्हणून आम्ही नेत्यांकडे मागणी करत आहोत की आम्हाला लाईन लवकरात लवकर पुरवावी आम्ही त्यांच्याकडे जाऊन आलो बट त्यांनी हो म्हणून सध्या नाकारलेलं आहे इथे आम्हाला खूप त्रास चालला आहे लाईन नसल्यामुळे लाईन नसल्यामुळे आमचे कोणतेच कामं होत नाही आहे आमचे सगळे कामं अडकत आहे आम्हाला त्रास होत आहे आणि आजूबाजूला कुत्रे म्हणजे मांजर म्हणजे पावसाळामुळे येणारे ते बारीक विचूकाट्यातली छोटे छोटे इन् इंसेक्टस हे आम्हाला त्रास देत आहे हे आम्हाला नेत्यांकडे एवढीच मागणी आहे की आम्हाला लवकरात लवकर लाईन पुरवावी